माझी आवडती महिला क्रिकेटर म्हणजे स्मृती मंदाना स्मृती मंदाना ही आर सी बी खेळ आर सी बी या खेळाकडून खेळते मग क्रिकेट खेळते मस् मोस्टली म्हणजे क्रिकेट क्रिकेट हा तिचा आवडता हा खेळ आहे त्याच्यामुळे ती क्रिकेटच्या क्षेत्रात असल्यामुळे सध्या तरी लोकांना प्रिय असा आताच्या घडीला तरी क्रिकेट हा सगळ्यात महत्त्वाचा खेळ आहे त्याच्यामध्ये महिला क्रिकेट म्हणून स्मृती मंदाना एक महत्वाची अशी खेळाडू आहे ती आता आर सी बीच्या टीममधून खेळते ती यंदाच तिने वर्ल्ड प्रिमिय वर्ल्ड प्रिमियर लीग मारली त्याच्यामुळे आता सध्या तर ती फेमस झाली आहे त्या एका गेममुळे त्या ती आता सध्या आर सी बी आर सी बी टीमची ब्रँड अंबॅसिटर म्हणून ओळखली जाते ती आता आता म्हणजे आता इंडियाची कॅप्टनसुद्धा किंवा वॉईस कॅप्टनसुद्धा आहे तिच्या वेगवेगळ्या क्षेत्रा म्हणजे कसोटी किंवा टी ट्वेंटी किंवा ओ डी आय या क्षेत्रामध्ये तिचे वेगवेगळे रेकॉर्ड असे बनवून ठेवले आहेत ती लेफ्ट हॅन्डेड बॅटस्मन असून ती ओपन ओपनिंगला असते आणि ती ती दिसायला सुंदर असल्यामुळे तिला सगळे फॅनबेस तिचा मोठा आहे सध्या तरी बाकीच्या महिला खेळाडूंपेक्षा म्हणून त्यामुळे ती अशी फेमस आता झालेली आहे ती ती ती आर सी बी प या अगोदरच अशी म्हणजे इंडियाकडून नंतर आता आर सी बीकडून रिप्रेझेंट करते त्याच्यामध्ये तिचा बाकीच्यांशी कॉन्टॅक्ट असा म्हणजे बाकीच्याशी म्हणजे विराट कोहली आय आर सी बीकडून त्यांच्यामुळे त्यांच्या त्यांच्या फॅनबेससुद्धा मोठा आहे आणि त्यानंतर आता महिला क्रिकेट आता मिरसी स्मृती मंदाना ही पण त्यांच्यात आर सी बीच्या टीममधून असल्यामुळे तिचा पण आता फॅनबेजचा मोठा होत चालला आहे त्यामुळे ती ती अशी महिला एकमेव अशी महिला क्रिकेटर आहे ती आता तिचा फॅनबेस हा असा एक मोठा आहे म्हणजे बाकीच्या महिलांपेक्षा